हो माझ्या घराकडे एक ग्रंथालय आहे वाचनालय आहे मैत्री वाचनालय जिथे मी नेहमी भेट देत असे त्या लायब्ररीमध्ये आपल्या अभ्यासासाठी इतकी सगळे पुस्तकं आहेत वेगवेगळ्या कविता कवींनी लिहिलेली वेगवेगळे व्याख्यान लिहिलेले जसं की आपल्याला कुठलं जसं फायनान्ससाठी आहे किंवा आपण स्पर्धापरीक्षेची तयारी करतो तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्याला कुठले फेस होतात मॅथ्समध्ये कुठले फ्रेजेस आपल्याला इंग्लिशमध्ये यूस केल्या जातात त्याच्यासाठी इंग्लिशचेसुद्धा तिथे वेगवेगळे बुक्स आहे जिथे आपण जाऊन शांतपणे अभ्यास करू शकतो आणि त्या पुस्तकांचं वाचन करू शकतो आणि मेन म्हणजे तर कसं आहे की माझी स्वतःचे घरी व्यक्तिगत लायब्ररी जे माझ्या घरी माझ्या रूममध्ये मीनी मी काही बुक्स आहे जे मला आवडतात ते मी ठेवलेले आहे ती एक माझी लायब्ररी म्हणून मी म्हणू शकते मला जेव्हा वाटते तेव्हा मी जाते वाचते आणि ठेवते हे माझं नेहमीचं आहे अॅक्च्युअली आम्ही माझ्या स्वप्नातलं लायब्ररीची कल्पना सांगते की माझ्या स्वप्नातली लायब्ररी इतकी छान राहणार की जेव्हा जसं की गूगल गूगलमध्ये आपण कुठलं सर्च करतो की आपल्याला मिळालं तशीच ती लायब्ररी आहे जेव्हा पण मी सर्च करेल काही बघेल तर मला ती तुरंत मिळेल आम्ही मिळाल्यानंतर मला इन्स्टंट अशी इन्फॉमेशन भेटेल जे की मला लवकर ग्रास्पिंग होईल क्रियेटीव इन्फॉमेशन जे की माझ्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी पण चांगली असेल आणि सपोस कुठल्या लायब्ररीमध्ये एक असा पण पार्ट राहील जर कोणाला डिप्रेशन किंवा कुठल्या गोष्टींचा जर राग आला त्याग आला त्याचं आन्सर मिळत नाही आहे लाईपचं त्या लाएब् लायब्ररीमध्ये त्या गोष्टींचंसुद्धा आन्सर हे प्रॉपर विथ सोल्यूशन राहणार ही एक माझ्या कल्पनेतली स्वप्नातली एक लायब्ररी आहेय जी की मी कल्पना करतेय अशी असायला हवी